आमच्या गावामध्ये वेगवेगळे खेळ पारंपरिकरित्या खेळले जातात जसे की ते सांगायचे झाले तर पारंपरिक खेळानुसार की आमच्या गावामध्ये एक सुरफाट्या नावाचा एक पारंपरिक खेळ खेळला जातो तो अनेक वर्षापासून ज्या ठिकाणी गावामध्ये गणपतीसारखे उत्सव बसतात त्या गणपतीसारख्या उत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे काय करायचे की गणपतीचा उत्सव असेल तर त्या दिवशी संध्याकाळी गणपतीच्या आरती झाल्यानंतर सगळे लोक जेवण करून आल्यानंतर संध्याकाळी एक नऊ साधारणपणे नऊ ते रात्री बारा एक वाजेपर्यंत आम्ही काय करायचो गणपतीच्यासमोर एक लाईट मोठ्या प्रकारची एक मरकुरीची लाईट लावून आम्ही त्या ठिकाणी सुरूपार सुरफाट्या नावाचा एक खेळ खेळायचो त्या सुरफाट्यामध्ये आम्ही वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्यानुसार आम्ही सुरफाट्या खेळायचो तर त्या ठिकाणी वेगवेगळे गावातील गावातील लोक एकत्र यायचे त्यानिमित्ताने गावातील सगळे लोक एकत्र यायचे तसेच ते सुरफाट्या म्हणजे सुरफाट्या नावाचा खेळ असायचा तो सु सुरफाट्या नावाचा खेळ आम्ही खेळायचो तसेच बरेच गावातले अनेक म्हणजे ज्येष्ठ लोक एकत्र यायचे ते सुरफाट्या नावाचा आम्ही खेळ खेळायचो तर त्या सुरफाट्या नावाच्या खेळामध्ये काय असायचं आहे की ब गावातली त्यानिमित्तानं गावातली सगळी लोकं येथे एकत्र यायची त्या निमित्ताने रेषांचा खेळ असायचा तो सुरफाट्या नावाचा खेळ आम्ही गावामध्ये असताना खेळायचो तसेच आम्ही गावामध्ये सुरपारंब्या नावाचा एक खेळ असायचा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो तर सुरपारंब्या नावाचा खेळामुळे काय व्हायचं तर झाडाच्यामध्ये एखाद्या ज जमून ते झाड असायचे त्या झाडाच्यामध्ये मुलं काय करायची झाडावरती चढायची त्या झाडावरती एखाद्या मधल्या मुलांवर ते राज्य असायचं तर त्या मधला मुलगा तो काटकी गोलामध्ये ठेवायचा आणि ती काटकी इतर कोणत्याही म्हणजे विद्यार्थ्याला न शिवू देता त्याने स्वतः दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला जर ते काटकी शिवायच्या आधी शिवलं तर त्या विद्यार्थ्याचं राज्य फिटायचं आणि ज्या शिवलेल्या विद्यार्थ्यावरती राज्य यायचं अशा प्रकारचे कारा गावाकडचे जे पारंपरिक खेळ आहे ते आम्ही भरपूर प्रकारे खेळायचो गावाकडचे असे जे पारंपरिक खेळ आहे त्या पारंपरिक खेळामध्ये विविध प्रकारचे म्हणजे चांगल्या प्रकारचं त्या वातावरण लाभायचं त्याचप्रकारे गावामध्ये काय असायचं ते विविध प्रकारचे आम्ही खेळ खेळायचो त्याची गावामध्ये इथली विविध प्रकारचे खेळ आहेत जसे की दुसरा एक खेळ खेळायचा म्हणजे खेळ सांगायचा झाला तर तो विटीदांडू नावाचा एक गावाकडचा एक पारंपरिक अतिशय पारंपरिक खेळ म्हणून यायचं ज्यामध्ये तुम्हाला कोणतीही एखादी गोष्ट विकत आणण्याची गोष्ट नाही ज्यामध्ये साध्या लाकडांच्या सहाय्याने अतिशय मनोरंजक अशा प्रकारचा मी त्या ठिकाणी नाच करू म्हणजे खेळ खेळू शकतो तो खेळ एक मनोरंजक खेळ ओळखला जातो त्याच खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे ते खेळ खूप म्हणजे छान पद्धतीने खेळले जातात तर त्याच खेळामध्ये खूप म्हणजे चांगल्या प्रकारे आपण एकत्र सर्व सर्व एकत्र येऊन ते खेळ खेळू शकतो अशा प्रकारचं देखील विटीदांडू नावाचा खेळ आहे त्या विटीदांडू नावाच्या खेळामध्ये सुद्धा स भरपूर लोक आम्ही एकत्र येऊन काय करायचो आम्ही म्हणजे असे आमचे सगळे ग्रुप पाडायचो आम्ही त्या ग्रुपनुसार आम्ही वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळ्या संघांमध्ये खेळायचो तर तो संघ विरुद्ध हा संघ अशी गावाकडची उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्हाला या प्रकारचे एक अतिशय छान प्रकारचं म्हणजे चांगल्या प्रकारचं खम लाभलेला असायचं आणि ते खेळ आम्ही भरपूर प्रकारे खेळायचो